हां बोलतो आहे कोण बोलतं आहे हां बोला

म्हणजे तुम्ही कोणता स्पॉट बघितला आहे का तुम्हाला सांगू मी स्पॉट कोणता हां अस् म्हणजे तुम्हाला देवदर्शनासाठी हवे का असं फिरण्यासाठी मुलामुलांचं हवे बरं बरं बरं इथं कोल्हापूर तुम्ही सांगली ते कोल्हापूर जाणार आहे का कोल्हापूरजवळ तुम्ही अंबाबाई देवीचे दर्शन घेऊ शकता नंतर पन्हाळा तिथं जवळच आहे हां पन पन हां तिथं हे तिथं भारी तुम्हाला वाटेल आणि त्याजवळ तिथंच ज्योतिबाचं पण मंदिर आहे नंतर नाही तर तुम्ही त्या साईडला ह्या साईडला इचलकरंजी साईडला आला तर तुम्हाला तिथं बाहुबली पुन्हा असं दोन तीन स्पॉट आहेत रामलिंग आहे ते तुम्हाला सगळंच सगळंच फिरायला मिळेल आणि चांगले आहेत ते पॉ स्पॉट चांगले आहेत तुम्ही किती जण आहेत सांगाल मला बरं आमच्या गाड्या कशा आहेत माहीत आहे एक इनोवा आहे नंतर इर्टिगा आहे आणि तुम्ही जास्त जण असाल तर मोठी बस पण आहे आमच्याकडं ही अवेलेबल हां तुम्हाला सातमध्ये इर्टिगा बस होते हां गाडी एक नंबर आहेत आपली तुम्ही सात जण फ फिक्स आहे ना सात जण ते कसं आहे किलोमीटरवर असते त्याचं रेंट पेट्रोल जाणार ना मग त्यामुळं पर किलोमीटर चौदा रुपये किलोमीटर आम्ही धरतो आहे करूया आपण काय करूया तुम्ही मला फिक्स सांगा कसं कसं कधी जाणार आहे एक तारीख सांगा तुमची तुम्ही किती जण आहे ते आणि मी स्पॉटची तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या याला मोबाईल नंबरवर लिस्ट पाठवतो कोल्हापूरजवळचे तुम्ही तिथे स्पॉट सिलेट करा आणि मला तुम्ही नंतर सांगा ते कुठे कुठे जाणार तुम्ही त्यानुसार आपण ठरवूया तुम्ही फक्त फिक्स मास तारीख हां तारीख हां बसतीस आई निवांत बसतील बागी सात जण तुम्ही फक्त मला फिक्स सांगा तारीख किती कधी काय आणि ते आधी दोन दिवस सांगा म्हणजे आम्हाला पण नियोजन करता येईल सगळं मग तुमच्या ते ड्रायव्हर असणार का आमचं आम्ही देऊ तुम्हाला नाही आहेत का मग मी ड्रायवर ॲरेंज करतो ड्रायव्हर मीच मग तुम्ही त्याचे पण सगळे कसे कसं मग त्याचे सगळे बिल तुम्हाला करून व्हॉटसअप पाठवतो चालेल चालेल हो तुम्ही मला व्हॉटस्अपवर पाठवा सगळं क शंभर किलोमीटरच्या आसपास होईल की

बरं बरं चालेल ठेवू का